हो बोला ना सर आपल्याला भावाची प्री वेडिंग प्री वेडिंग करायची होती लोकेशन आपलं शीतल गार्डनमध्ये प्री वेडिंग फक्त तीस हजार का त्यामध्ये काय काय येईन सर आपलं लोकेशन कुठे ब

सर थोडे काही कमी जादा होणार नाही का पैशात उद्या आलं तर सर जमंल का तरी जमतं सर सर शेतात पण करायचं होतं फोटोशूट हां सर आम्ही शेतकरी आहे शेतातच करायची होती तुमची टीम राहतील का सोबत तर मग तुम्ही डायरेक होणारच आपण ते करून जाऊ पेमेंटचं आपण फोनवरच करुन घेऊ ना थोडेफार बावीस ठीक आहे सर एकदा येऊन पाहा तुम्ही आणि आप आपण बो आणि इकडे करून टाकू